आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण लहानपणापासूनच मेकअपचा वापर करत असतो फक्त त्या मेकअपचा वापर मग कमी किंवा जास्त प्रमाणात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनुसार वेगळ्या वेगळ्या व्यक्तीनुसार केला जातो आपण अगदी लहान असताना काजळ घालणं किंवा लहान बाळाला पावडर आणि टीट लावणं हे सगळं करत असतो तोही एक मेकअपचा भागच म्हणता येईल सक्रियपणे मेकअप वापरणं ही काही वाईट गोष्ट नाही असं माझं मत आहे आपण आपल्या स्किनला सूट होणाऱ्या त्वचेच्या आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे आपण कसे मेकअप वापरतो ह्याच्यावरती ठरतं हल्लीच्या दिवसात अनेक समस्या आहेत आपल्यासमोर जसं की ऊन खूप वाढल्यामुळे त्वचेला अनेक त्याचा त्रास होतो यू वी रेजमुळे त्याचा त्रास होतो किंवा पाण्यात होणारे बदल अन्नात होणारे बदल यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती ते दिसून येतं तर त्याच्यासाठी आपण मेकअपचं सहाय्य घेणं हे महत्त्वाचंच आहे मेकअप म मेकअपचा एक म टाईप आहे ज्याला स्किन केअर आपण म्हणतो ज्याची त्वचेची काळजी घेणं ज्या ज्यातून आपण शिकतो मग ते अगदी घरचे घरगुती उपाय असतील तरी आणि किंवा केमिकल्स घातलेले प्रॉडक्ट असतील तेही वापरणं काही चुकीचं नाही फक्त त्वचारोगतज्ञ जे असतात त्यांच्याकडे जाऊन आपण याबद्दल सल्ला घेऊ शकतो असं काही नाही की त्वचेचा रोग झाल्यानंतरच आपण त्वचारोगतज्ञांकडे जावं आपण फक्त आपली त्वचा चांगली राहावी याच्यासाठी त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आणि बाकी मेकअपमध्ये जसं की काजळ घालण्यात येतं डोळ्यांच्या वरच्या पापण्याला सुद्धा आपण काजळ लावू शकतो जर आपण आयलायनर असं म्हणतो किंवा लिपस्टिक वापरणं ब्लश वापरणं या सगळ्या गोष्टी खूप क युज्युअली कॉमनली यूज केल्या जातात तर हे सगळं वापरण्यासाठी त्याची त्याचा आपल्याला व्यवस्थित ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते प्रॉडक्ट तेव्हा आपल्याला स्किनसाठी आपल्या वाईट ठरू शकतात जेव्हा आपण ते व्यवस्थित वापरत नाही कुणाचा सल्ला घेऊन आपण ते वापरत नाही आणि जेवढा प्रयत्न आपण करू आयुर्वेदिक गोष्टी वापरायचा तो तेव्हा तेवढा आपल्याला त्रास कमी होऊ शकतो तर असे प्रॉडक्ट वापरणं आ वापरण्याने आपल्या चेहरा उजळतो आणि आपण उठून दिसतो ज्याला आपण प्रेझेंटेबल दिसणं म्हणतो तसे आपण दिसतो त्यामुळे हे वापरण्यात काही चुकीचं नाही आणि ते खरंच खूप महत्त्वाचं आहे मेकअप हे खूप चांगलं सहाय्य देणारा एक ऑप्शन आपल्यासमोर आहे तर त्याचा सगळ्यांनी व्यवस्थित वापर करावा